माझा आवडता लेखक हे साने गुरुजी आहेत साने गुरुजी यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत श्यामची आई आम्ही सारे भाऊ आज ती कलिंगडाच्या साली करुणादेवी गोड गोष्टी कथामाला असे अनेक पुस्तके त्यांची गाजलेली आहेत या लेखनामध्ये विशेष गोष्ट म्हणजे ही गोष्ट सर्व मनुष्याच्या समाजाक्तिक आणि जागतिक जीवनासाठी अत्यंत उपयोगी आहे त्यांनी त्यांच्या आईचा त्यांच्या जीवनावरती खूप चांगल्या पद्धतीने संस्कार केल्याचा परिणाम आहे त्यामुळे त्यांच्या लेखनात एक वेगळी धार आहे आणि मार्गदर्शक अशी वक्तव्यं या पुस्तकांमधून करण्याचा प्रयत्न झालेला आहे